मराठी भाषा मीही माझ्या आईवडिलांकडून तर शिकलीच आहे आणि जी माझ्या अवतीभोवती जे लोक राहतात किंवा जे समाजातील जे लोक आहेत आपले महाराष्ट्रामध्ये ते मराठीच बोलतात त्यामुळे मी मराठी अशीच लहानपणापासून शिकलेली आहे मराठी भाषेचा अनुभव असा की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेमध्ये पण वेगवेगळ्या शैली आहे जसं मराठवाडा मध्ये औरंगाबादला मराठी शैलीत वेगळ्या भाषेत वापरतात विदर्भामध्ये वेगळ्या भाषेत आणि पुण्याला पण खूप वेगळ्या भाषेत किंवा वेगळ्या शैलीमध्येही मराठी बोलली जाते